हो आमच्याकडे म्हणी आहेत अगं अगं म्हशी मला कुठं नेशी नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे एकाद्या महिलेला एखादं कोणतं काम जमत नसेल तर आम्ही तिला हा टोमणा माड मारतो